हॅलो सुरभी रेस्टॉरंट ना हां सर मी आत्ता ऑनलाईन ऑर्डर दिलेली होती पावभाजी आणि कोल्ड्रिंकची बिल नंबर आहे थ्री फोर सिक्स टू फाईव्ह एट तर मी चीज पावभाजी मागवली होती सर पण ती साधी पावभाजी आलेली आहे आणि जास्तीचे चार जोडी पाव मागवले होते ते पण ह्या ऑर्डरमध्ये दिसत नाही आहेत डिलिवरी पार्टनर आहेत संतोष त्यांच्या लक्षात मी आणून दिली ही बाब पण ते म्हणत आहेत की ते स्वतः या बाबतीत काही करू शकत नाहीत तर आता मी म्हणून तुम्हाला कॉल केला आहे तर या संदर्भात तुम्ही काय मदत करू शकता माझी कारण कसं आहे माझ्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि त्यासाठी मी ही ऑर्डर दिलेली होती आणि लवकरात लवकर मला ते आता रिप्लेस करून हवी आहे मला एक अर्ध्या तासात मिळू शकेल लवकर पाठवायची व्यवस्था करा हां प्लीज ओके